पर्यटन उद्योग आणि पर्यटकांना आकर्षून घेणाऱ्या बाबींमध्ये कला आणि हस्तोद्योगाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण तुम्ही स्थानिक उत्पादनांना जागतीक किंवा तुमच्या स्थानिक पातळीपेक्षा बाहेरच्या क्षेत्रामध्ये नेत असता पर्यटकांच्या आणि पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असे अनेक उ अशी अनेक उत्पादनं आहेत ज्यांना कलेमुळे आणि त्या तो हस्तोद्योग आहे त्याच्यामुळे त्याला उत्तम एक्सपोजर मिळण्याची आणि त्याद्वारे बाजारपेठ मिळून त्या कलेला आणि हस्तोद्योगाला लोकाश्रय मिळण्याची अतिशय आवश्यकता आहे त्याच्यामुळे ती कला जीवंत राहते त्या हस्तोद्योगाला प्रोत्साहन मिळतं उत्तेजन मिळतं आणि ती कला बहरते त्या ती कला जोपासणाऱ्या कलाकारांना हुरूप येतो आणि ते अजून उत्तमोत्तम निर्मिती करू शकतात त्यांना जर पाठिंबा मिळाला त्यांना जर आधार मिळाला छानपैकी प्रोत्साहन मिळालं तर उदाहरणार्थ कोल्हापुरातले कोल्हापुरी चप्पल असेल किंवा येवल्याची पैठणी असेल सावंतवाडीची लाकडी खेळणी आहेत या सगळ्या वस्तू मी उदाहरणार्थ सांगितल्या या सगळ्या वस्तू मग हस्तोद्योगाशी संबंधित आहेत त्याच्यानंतर बाहेर कुठे न मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्या स्थानिक ठिकाणांची ती खासियत आहे तर ह्या गोष्टी बाहेर मिळाल्या तर बाहेर मिळायला लागल्या तर त्याच्यामुळे पर्यटन वाढेल पर्यटक शोधत येतील की या वस्तू कुठून कुठे मिळतील कारण कोल्हापुरी चप्पल हा अतिशय उप काय आकर्षक पेहरावा आहे तुम्ही पारंपरिक कपड्यांवरती भारतभरात किंवा आता भारताबाहेर सुद्धा कोल्हापुरी चप्पलला जोरदार मागणी असते आणि नेहमीच्या चप्पलमध्ये आणि कोल्हापुरी चप्पलमध्ये जो रुबाब आहे तो नेहमीच्या चप्पलपेक्षा वेगळा आहे पैठणीचं सौंदर्य वेगळं आहे सावंतवाडीच्या खेळणी आजतागायत दुसरीकडे कुठे मिळत नाहीत तर त्यासाठी कला आणि हस्तोद्योगाला प्रोत्साहन मिळणं आणि त्यांचं महत्त्व जपणं हे अतिशय महत्त्वाचं आहे